भारतामध्ये विविध धर्म आणि पंथ आणि या वेगवेगळ्या धर्माांमध्ये वेगवेगळे सण हे साजरे होतात देश पातळीवर विचार केला तर शीख धर्माचा गुरुनानक जयंती हा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा होतो त्या दिवशी गुरुनानकांच्या जयंती निमित्तानं मिरवणुका काढल्या जातात गुरुद्वारांमध्ये ग्रंथसाहिबांचं पठण होतं आणि ती सुट्टी देखील असते ख्रिश्चन धर्मियांमध्ये ख्रिसमस हा सगळ्यात मोठा सण नातळची एक सुट्टी मोठ्या प्रमाणामध्ये देशभर दिली जाते येशु क्रिस्ताचं पूजन करणं आणि प्रार्थना करणं असं क्रिस्त धर्मामध्ये पाळलं जातं बौद्ध धर्मामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात एकतर बुद्ध पौर्णिमेला सुट्टी असते आणि दुसरी म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देखील सुट्टी असते

जैन धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे महावीर जयंती महावीर जयंतीला देखील देशभर सर्वत्र सुट्टी असते अत्यंत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत हा उत्सव मोठ्या थाटानं जैन समाज साजरा करतो मुस्लिम धर्मामध्ये दोन ईदच्या सुट्ट्या दिल्या जातात त्याच्यामध्ये एक रमजान ईद आणि दुसरी बकरी ईद रमजान ईद ही जवळजवळ एक महिन्याचा उपवास केल्यानंतर येणारी ती ईद आहे त्यामुळे रमजान ईदला एक वेगळं महत्त्व आहे त्या दिवशी येणाऱ्या सगळ्या आप्तेष्टांना शीरखुरमा देऊन ती साजरी केली जाते आणि बकरी ईदला बळी दिला जातो या दोनही दिवशी सुट्टी दिली जाते हिंदू धर्मातले काही महत्त्वाच्या सणांचा विचार केला तर दिवाळीमध्ये दिवाळीच्या काही दिवशी म्हणजे पाडव्याला सुट्टी असते काही ठिकाणी लक्ष्मीपूजनला देखील सुट्टी असते दिवाळी हा हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण मानला जातो त्याच्या अगोदर साजरा होतं ते नवरात्र देवीची स्थापना आणि त्यातलं जे दसरा जो आहे ते दसऱ्याला मात्र शासनाची सुट्टी देखील असते हिंदू पद्धतीप्रमाणे देशभर आणखीन एक मोठा उत्सव साजरा होतो तो म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन हा अत्यंत पवित्र असा बहीण भावाचा उत्सव या निमित्तानं देशभर हा ही उत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा होतो आणि देशामध्ये अनेक भागांमध्ये जी सुट्टी असते ती एक होळीच्या निमित्तानं सुट्टी असते वेगवेगळ्या प्रांतांमध्ये होळीची साजरी करण्याची पद्धत वेगळी आहे पण होळीच्या निमित्तानं देखील एक सुट्टी असते